नमस्कार माझ्या नवीन नूतनीकरण घराचे मला काही उर्जा कार्यक्षम उपकरणे वाढवायची आहेत त्या संदर्भात आपल्याशी मला काही चर्चा करायची होती मी आत्ताच नवीन नूतनीकरण केले आहे घराचे त्यात मला फॅन वगैरे आणि अजून काही दुसरे उपकरणं लावायचे आहे तर त्यात काही मला विजेचं संदर्भ चर्चा करायची होती मी साधारणतः पाच आपले फॅन लावणार आहे त्याच्यानंतर वॉशिंग मशीन असेल इतर काही अजून गोष्टी असतील तर माझं ऊर्जाचं कार्यक्षम वीज बिल वाढेल का या संदर्भात मला थोडी माहिती द्या साधारणतः काय असतं की तुमचं ऑलरेडी युनिट चार्ज खूप जास्त आहेत तुम्हाला फॅन लावण्याने वॉशिंग मशीन हे सर्व लावल्याने किती साधारणतः माझं युनिट वाढेल आणि किती मला बिल येऊ शकतं आत्ताच साधारणतः मला हजार ते दोन हजार रुपये बिल येतं तर याच्याने अजून जास्त मला बिल येऊ शकतं का या संदर्भात थोडं मला माहिती करा गायडन्स करा मला त्यानंतर वॉशिंग मशीन झालं ह्याच्याच मला बऱ्याच जण सांगतात मला की खूप जास्त बिल येतं ह्यांचंही खूप जास्त बिल येतं तर तुम्ही मला काय सजेश करा आणि कशाप्रकारे मला गाईड कराल तुम्ही कमीतकमी बिल कसं येईल यात मला सहकार्य करा कारण की परिस्थितीसुद्धा हलाखीची असते पण लावणं पण गरजेचं आहे उन्हाळ्यात खूप गरम होतं त्याच्यामुळं फॅन लावणं गरजेचं आहे आणि घरात जास्त कोणी माणसं नसल्याने वॉशिंग मशीनचाही वापर होतो सगळं कपडे धुण्यासाठी पण वीज बिल खूप कापलं जाता असं बरेच जणं सांगत असतात त्या संदर्भात मला सांगा चुकून कधी बिल भरले नाही गेले तर आपण वीज कट करायला उपलब्ध असतात त्याच्यामुळे मी आधी माहिती विचारून घेतो आहे आपल्याला की काय केले पाहिजेन काय नाही केले पाहिजेन त्या संदर्भात तुम्ही मला योग्य ते गायडन्स करा तुम्ही योग्य गायडन्स करा आणि अजूनही मी उपग्र अजूनही ऊर्जा कार्यक्षमचे काही वस्तू घेऊ शकतो मी त्यात मग फ्रीज असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे लाईटिंग असतील हे मी घेणार आहे लवकरच माझ्या घरासाठी मग त्या संदर्भात काय तुम्ही मला सजेश कराल तसेही मला सांगा की साधारणतः किती युनिट माझे वाढू शकतं आत्ताच आपलं युनिट खूप जास्त येतं आहे मला कमीतकमी हजार ते दोन हजार रुपये आताच मला बिल येतं आहे तर हे कमीत कमी कसं होईल आणि हे सर्व उपकरणं मी घेतले स उपक्रम मी जर घेतले तर मला याच्यात काय बेनिफिट मिळेल मला थोडं डिस्काउंट मिळेल का थोडं कमीत कमी कसं बिल काढता येईल मला या संदर्भात तुम्ही मला काही सजेस्ट कराल का किंवा आपले काही स्पेशल काही असतं आहे का या संदर्भातसुद्धा मला तुम्ही उपाय सांगा की मला कसं करता येईल या संदर्भातच मी फोन केला होता तर मी आपल्या ऑफिसला येण्याची गरज आहे की फोनवरच मला सर्व माहिती मिळू शकते या संदर्भात देेखील मला कळवा धन्यवाद